खेळच हा व्यवसाय असलेल्या व्यक्ती भरपूर आहेत जसं की आपल्यासमोर मोठं उदाहरण आहे सचिन तेंडुलकर एम एस धोनी विराट कोहली किंवा सानिया नेहवाल किंवा भरपूर सारे खेळाडू असे आहेत की ज्यांचं आवड पण तीच आहे आणि त्यांचा व्यवसायही तोच आहे आणि आपण म्हणूया की खेळ खेळाकडे नुसतं खेळ न बघता त्याचा व्यवसाय पण होऊ शकतो हेही बघितलं पाहिजे कारण आवडीमुळे आपल्याला आवडीमुळे आपलं पोट भरत नाही तर त्यासाठी आपण जो कोणता खेळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन काही फायदा होणार आहे का आवड ठीक आहे आवड जपणं ठीक आहे पण त्याच्यासाठी आपल्याला व्यावसायिकरित्यासुद्धा विचार केला पाहिजे आणि सगळ्या मुलांनी शाळेच्या जं येणाऱ्या जेवढ्या खेळ आहेत त्या खेळामध्ये पार्टिसिपेट केलंच पाहिजे आणि सहभागी होताना आपण हारणार की जिंकणार याचा विचार न करता फक्त आपण आपलं चांगलं कसं देऊ शकतो हाच विचार केला तर तो खेळ एक चांगला आपण अनुभव घेऊ शकतो आणि जेव्हा आपण एखादा खेळ जेव्हा वारंवार खेळतो तेव्हा त्याच्यामधला सराव करताना आपल्याला काही चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी ह्याही समजत जातात कुठे अप्स आहेत कुठे डाऊन्ज आहेत ह्याही गोष्टी समजतात आणि मग तो चांगल्या योग्यरीतीने हा आपण गेम खेळू शकतो